आपल्या घरात मातृभाषा ही मराठीच असायला हवी शाळेत अनिवार्य भाषा मराठी स्थान देण्यात यावे आणि मराठी भाषेला प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे मु विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यात येत देता येईल व्यावहारिक भाषा सुद्धा मराठीच असायला हवी कारण आपल्या मराठी भाषेमध्ये जी आपली मराठी भाषा आहे त्याला प्रोत्साहन मुलांना चांगलं कळेल मुलां व्यावहारिक भाषा सुद्धा मराठीच असायला हवी मुलांना मराठी साहित्याचा जास्तीत जास्त वापर करायला हवा त्या लोकांना हल्लीच्या मुलांना इंग्रजी जास्त शिकतात त्याच्यामुळे त्यांना मराठीत जास्त समजेल अशा प्रकारे आपल्या घरात सुद्धा वावर मराठीतच करायला हवं महाराष्ट्रात सर्वांना मराठी भाषा अनिवार्य असायला हवी मराठी लेखन मराठी वाचन साहित्य घरोघरी पोहोचायला हवे मराठी भाषिक चित्रपट आणि मालिका ही सुद्धा मराठीतच आपण बघायला हवी मराठी म माणसांनामध्ये जास्त वावर करायला हवां आपण नेहमी त्यांच्यासोबत राहिलो की हिंदीच्या लोकांना सुद्धा मराठी भाषा जास्त कळेल असं मला वाटते